मला मी दहा वर्षाची होती तेव्हाच मला गाण्याची आवड लागलेली होती आणि दहा वर्षाची असताना मला गाणे म्हणाय म्हणजे लता मंगेशकरचे गाणे लागायचे तर मला फार आवडायचे ते मी गाणे असेच ग गुणगुणत रहायचे आणि खूप म्हणजे ते गाणे इतके टॅलेंट होते ते गाणे की काय सांगायचे आणि जसजशी मी मोठी होत गेली तर मला एकदम त्या गाण्यातले वर्ड्स समजायला लागले आणि एकदम छान वाटले आणि त्यातले मला ते म्हणतात ना की त्यातलं कडवं आणि त्याचं मुजिक हे सगळं मग जसजसं मी मोठी होत गेले तर मला कळायला लागले की यात कसं डायरेक्शन कसं मुजिक कसं हे हे सगळं मला त्यातलं शिकायला मिळालं आणि इतकं चांगले वाटतं ते गाणे ऐकायला पुराणे गाणे मला नवीन गाण्याची तर ओढ नाहीच आहे पण मला पुराणे गाणे फार आवडतात फार आवडतात खूप छान आवडतात मला आणि नेहा कक्करचे पण गाणे खूप आवडतात ती खूप हस फ्री आहे आत्ताच्या प्रेडमध्ये तर ते खूपच आवडतात मला